हां कोण हो बेटा बोल का बरं तू क्लासला नव्हती का अरे बापरे तेवढ्या दिवसात तर मी पूर्ण चाप्टर कम्प्लीट केला मग तुला कसं समजणार हा तुला माहिती आहे कोणत्या चाप्टरवर टेस्ट आहे हां हां त्याच्यावरच आहे टेस्ट बरं तर मी थोड्या आय एम पी क्वेश्चन्स देते तुला तुझ्या करून जेवढे होतील तेवढे कर बाकीचे राहू देशील काळजी घे सध्या हां मी सांगते तुला तू टीक करून घे प्यारलल ऍक्सिस थेरमचे डेरीव्हेशन सेंट्रिपेटल फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्सचं डिफरंन्स आणि टॉर्कवर एक्सरसाइजमध्ये न्यूमेरिकल्स आहेत तर ते पण करून पाहशील जर जमले तर नाही जमले तर तू माझ्याकडे बिनधास्त ये मी तुला कधी पण शिकवायला तयार आहे पक्का पक्का तू मला टाईमिंग सांग मी तुला पूर्ण करून देईन तो लेसन आणि तो करायलाच पाहिजे त्याला वेटेज जास्त आहे खूप ईझी चाप्टर आहे

आणि मी ते बँक रोड अनबँक रोड त्याच्यावरचे डेरीव्हेशन आहेत बँक रोड करून ठेव सध्याचे तरी हां अजून काही नाही नाही टेंशन बिलकुलच नाही घ्यायचं तू टेस्टला नाही आली तरीही चालेल चालेल चालेल तेवढं करून पहा जे जे म्हणजे तुला वाचून असे समजत आहे तेवढं कर बाकीचं मग तू ये माझ्याकडे मी तुला सांगून देणार लागल्यास तू पेपर नको सबमिट करू तू तुझ्याजवळच ठेव ओके ठीक आहे मग अजून काही लागलेच मला कॉल कर कधी पण कर आणि काळजी घे एकदम ठीक आहे ठीक आहे चलो बाय